मला स्वतःला गाण्याची प्रचंड आवड आहे पण म्हणतात प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट एकदा मी संसारात पडल्यामुळे मला माझ्यातला जो गुण आहे तो पुढे नेता आला नाही पण माझ्या घरातले जे मेंबर आहे त्यांना मुळात गाण्याची आवड आहे माझी मुलगी सुंदर गाणं म्हणते माझे मिस्टरसुद्धा छान गाणं म्हणत होते माझ्या मुलाला जरी गाणं म्हणता आलं नाही तरी त्याला गाण्याची इतकी माहिती आहे फक्त मला असं म्हणावसं वाटतं की रियाज केल्याशिवाय काहीही होत नाही पण आता आवाज नाही पण मी जे म्युजिक आहे ते कंटिन्यू ऐकत असते फक्त प्रॅक्टिस नसल्यामुळे त्या ज्या गोष्टी मला करायच्या होत्या किंवा करायच्या आहेत तर त्या दृष्टीने मला त्या थोड्या कठीण वाटतात आणि आता एज फॅक्टर पण आहे त्यानुसार रियाज करायचं जरी मी ठरवलं तरी ते आता शक्य नाही